हॅलो नमस्कार सर सर आपल्या गाडीवरती एक्सपे एक्सप्रेस वेवरती आपली गाडी ओवरस्पीड चालन बसलेला आहे नाही सर मग गाडी तर आपल्या नावावर दाखवते ना हो सर पण ते आता काही असेल पण सर आता तुम्हाला चलन तर भरायलाच लागेल आता नाही दोष नाही पण समजा नाही ते गाडीच्या नावावर म्हणजे तुमच्या नावावरच पडणार ना त्यात मग ते काही करून ते पोलस स्टेशनला भराच लागेल आणि इथून पुढं परत अशी गाडीनी दुसऱ्याला देत जाऊ नका नाही ना सर दंड भरावाच लागेल तेवढं तुम्हाला येऊन डनसन आता ते दहा हजार आहे हां ठीक आहे सर या आणि भरून टाका ठीक आहे सर